मला क्रीडा विषयक शिष्यवृत्तीची काही जास्त माहिती नाही आहे परंतु भविष्यामध्ये जर अशा खेळा क्री क्रीडाविषयक शिष्यवृत्तीची आम्हाला माहिती हवी असेल तर मी अधिक तेच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर मी ॲथलॅटिक हा विषय निवडील आणि त्याच्याबद्दल आणखी जाणून घेईल धन्यवाद